नागपूर जिल्ह्यात राहण्यासाठी तर अनेक स्थानिक पर्याय उपलब्ध आहेत जसं आपण हॉटेलमध्ये राहू शकतो रूम्स घेऊन राहू शकतो किंवा आता नवीन नवीन प्रकारचे हे बनलेले आहेत फाम आऊस तर आपण फाम माऊसमध्येसुद्धा राहू शकतो राहण्यासाठी तर अनेक पर्याय आहेत असं काही नाही आपण रात्री बेरात्री जर कुठून आलो बाहेरून आणि जर आपल्याला राहायचंय तर रात्रभर आपण हॉटेल रूम किंवा कोणत्याही प्रकारचे रेस्टॉरंट किंवा पाम आऊस आणखी अनेक प्रकारचे आहेत जिथे आपण राहू शकतो स्थानिक पर्याय असे अनेक उपलब्ध आहेत ठीक आहे आणि या पर्यायामधून जिल्ह्यातील एकंदरीत गृहनिर्माण व्यवस्था दिसून येते म्हणजे रिअल इस्टट ट्रेंड ही गृहनिर्माण व्यवस्था आहे म्हणजे जर आपल्याला जर कोणाचं घर किंवा अपार्टमेंट वगैरे सेल करायचं असेल तर याचे चित्र कसं दिसून येते आपल्याला तर त्याच्यासाठी बीड लावतात ठीक आहे बीड जसं अपार्टमेंट वगैरे सेल करायचे आहेत त्याच्यासाठी अगोदर बीड लावली जाते बोली लावली जाते मग त्या बोलीमध्ये जे सर्वात जास्त बोली लावतात त्यांच्याकडे ते स् चे पूर्ण इस्टेट जाते तर अशा प्रकारे गृहनिर्माण व्यवस्था आहे आणि लहान घरासाठी जर आपण घ लहान घर घेतलं तर त्याच्यासाठी आपल्याला कमीत कमी तीन हजार भाडे द्यावे लागते आणि जर नागपूर जिल्ह्यामध्ये बाहेरून काही लोक आले काम करण्यासाठी किंवा शिक्षण करण्यासाठी तर त्यांच्या गरजा पुरवण्यासाठी ते पुरेसे पर्याय उपलब्ध आहेत राहण्याच्या सोयी आहेत गृहनिर्माण बाजार आहेत टॅक्सी आहेत बसस आहे येण्याजाण्यासाठी आणि काम करण्यासाठी काम करण्यासाठी खूप साऱ्या कंपन्या आहे आणि खूप साऱ्या सोर्सेस आहेत आणि शिक्षणासाठी तर इतके मोठे मोठे कॉलेजेस आहे शाळा आहे जिथे खूप चांगलं उच्च दर्जाचं शिक्षण त्यांना मिळू शकते